मला माहीत असलेल्या पाच शहरांची नावे पहिलं नाव आहे म्हणजे शहर आहे दिल्ली दुसरं मुंबई तर तिसरं नागपूर आणि चौथं नाशिक आणि पाचवा पुणे